गेल्या काही दशकामध्ये भारतात यूटूब ट्रॅव्हल कॉमेडियन ह्याचं क्रेज लई वाढला आहे यूटूबर म्हणजे यूटूब चॅनलस चालू करणे यूटूबवर कंटेंट शोधणे आणि त्याच्यावर एक चॅनल बनवून जसं की कॉमेडियन फिटनेस अलगअलग व्लॉगर असा एक चॅनल चालू करणे आणि त्याच्यावर ते व्हिडिओ अपलोड करत राहणे आणि ते यूटूबवर टाईम वॉचिंग वाढणे आणि ते को चॅनल मॉनेटाईज होणे आणि आपल्याला ते चॅनेल रजिस्टर होणे मग आपल्याला त्याच्यामार्फत आर्थिक मदत होते आणि आपली आर्थिक इन्कम चालू होते आणि आणि यूट्यूबर्सवरून पैसा यायला लागतो यूटूबर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे यूटूबर हे एक एक चांगला प्लॅटफॉर्म आहे पैसे कमवण्याचा आणि फेमस होण्या साठी